नृत्याच्या शैलीत मला लावणी जास्त आवडते जी माझी आजी होती आजीची आई होती ती सुद्धा लावणीच करायची आणि लहानपणापासून आम्ही टीव्हीमध्ये बघतो तर प्रोग्राममध्ये सुद्धा आईबाबा आजी हे नृत्य बघायचे तर लावणीचच बघायचे त्याच्यामुळे मला सुद्धा क्लास वगैरे लावला होता तर लावणीचाच लावला होता म्हणजे आम्हाला लावणी जसं शिकवतात पूर्ण श्रृंगार वगैरे करून पूर्ण काणातले घालून किंवा आपली चंद्रकोर लावतो तेव्हा एकदम भारी वाटते किंवा आपण पैंजण घालतो पायाला घुंगरू वगैरे लावून आणि गजरे वगैरे लावतो ना आपण तर आजी माझी आजी जी आहे तिला लुगडं खूप छान नेसता येते तर त्याच्यामुळे ती नऊवारी पातळ आम्हाला नेसून देते दरवेळी तर कॉलेजमध्ये असो किंवा स्कूलमध्ये असो जेव्हा पण मला डान्स घ्यायचा असेल तर मी लावणीच घ्यायची आणि आमच्या कॉलेजमध्ये सुद्धा मला सगळे जणं खूप अप्रिशिएट करतात की तू खूप छान लावणी करते म्हणजे असं नाही की मी टीव्हीमध्ये बघूनच मला खूप छान छान म्हणजे लावणी मी शिकली आहे जे नवीन नवीन सॉन्ग्ज निघतात मराठी गाणे जे निघतात महाराष्ट्रात आपल्या सगळ्यात जास्त लावणी आवडते त्याच्यामुळे मी एखादा कार्यक्रम असेल तर नवीननवीन गाणे निघाल्यावर त्याच्यावर सुद्धा मी लावणीच करत असते